नमस्कार मी देवश्री बोलते आहे हो तर माझं उद्या संध्याकाळीसाठी जर्मनीसाठी तिकीट बुक आहे तर मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहे कारण मी पहिल्यांदाच परदेशी जात आहे तर मी विचारू शकते का मी योग्य नम नम क्रमांकावरती संपर्क केला आहे का हो तर माझं असं प्रश्न होता की मी कितीपर्यंत सोनं नेऊ शकते हो का त्याच्यावरती पाच ग्रामच्यावरती चालत नाही का हो आणि मला जर काही जड वस्तू काही जास्त वस्तू न्यायची असेल तर मग मी किती नेऊ शकते कितीपर्यंत नेऊ शकते चालत नाही का अशा गोष्टी आणि आपलं वजन किती पाहिजे आपल्याला न्यायचं असेल कारण माझा भाऊ राहतो तिकडे मला त्याच्यासाठी भरपूर गोष्टी न्यायच्या होत्या तुम्ही कितीपर्यंत वजन नेऊ शकते पन्नास किलोपर्यंत का आणि जर जास्त झालं तर मग त्याच्यासाठी काही मग ते आधीच करावा लागतं का या सगळ्या गोष्टी जास्त वजन न्यायसाठी आणि काही त्याच्यासाठी पैसे वगैरे किती हो का म्हणजे तेरा हजार रुपये भरल्यावरती दहा किलो वजन वाढून भेटतं का हो मला तीच शंका होती म्हणून मी फोन केला होता माझी फ्लाईट नं माझी उद्या संध्याकाळी सहा वाजता विमान आहे माझं मुंबईवरनं जर्मनीसाठी तर मला प्रश्न हेच पडलेले होते की मी काय काय नेऊ शकते त्यामुळे मी तुम्हाला तेच चौकशी करण्यासाठी फोन केला होता हो का म्हणजे पन्नास किलोपर्यंत मी नेऊ शकते हां बरं ठीक आहे चालेल आणि अजून जर मला असं काही खाद्यपदार्थ वगैरे बनवून वगैरे न्यायचं असेल तर चालत नाही का आणि मी असं अच्छा आणि मी असंही ऐकलं आहे की शेंगदाणे वगैरे चालत नाही नाही चालत का हो का तिकडं चालतं पण तुमच्या एअरलाईनमध्ये नाही चालत बरं ठीक आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी हो धन्यवाद